मी वाचलेले पुस्तक श्यामची आई साने गुरुजींनी लिहिलेले आहे ते पुस्तक त्या पुस्तक वाचताना पुस्तकातली प्रत्येक कथा वाचताना अतिशय रडायला येतं त्यातल्या लिहिलेल्या त्यानी कथा स्वतःवर आणि स्वतःच्या आई कुटुंबावरच लिहिलेल्या आहेत अन त्या कथा म्हणजे जेव्हा श्यामच्या आईचं श्यामच्या बाबांशी लग्न झालं त्या वेळेला त्यांची खूप श्रीमंती होती आणि मन नंतर हळूहळू त्यांच्या परिस्थितीचा ऱ्हास होत गेला आणि खूप घरात गरीबी आली ते कर्जबाजारी झालेले होते पण छोट्या छोट्या गोष्टीतून एवढं म्हणजे गरिबी असताना सुद्धा त्यांच्या आईनी न रागवता वगेरे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून खूप चांगले संस्कार दिले याचं त्यानी कथन केलेलंय साने गुरुजींचं ते आत्मकथनच आहे आणि मला त्यातली जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या आईचं ज्यावेळी त्यानी कॅरेक्टर उभं केलं त्या गोष्टीतून ते अगदी म्हणजे समोर आपल्या ती व्यक्ती उभी आहे असं वाटावं असं कॅरेक्टर गोष्टीतून उभं केलेलं होतं आणि जास्तीत जास्त भावनिक वाटली ती गोष्ट म्हणजे त्यातली की शेवटी ते गरिबी त्यांची असल्यामुळं जेव्हा त्यांच्या आईला आजार होतो त्यावेेळेला त्यांच्याकड उपचार करण्या एवढे पैसे नसतात अन त्यातच त्यांची आ आई मरून जाते आणि मग तो शाम पण रडायला लागतो हा त्यातला जास्त भावलेला प्रसंग आहे त्या पुस्तकातला